आमची धार्मिकस्थळे पहिल्यांदा आवडतात मला तुळजापूरचं तुळजापूर मंदिर तुळजापूरच्या मंदिरामध्ये मोठं प्र परत हेमाडपंथी देऊळ आहे त देवळामध्ये अनेक प अनेक प्रकारची सोयी आहेत लोकांना जायला यायला म्हणजे म पास पण असतात प्रायवेट पास आहेत नंबरमध्ये जातात लोक बसायला त्यांना गॅलरी आहे कुणा बायकांच्या अंगात वगैरे येतं आणि सगळे लोक दर्शन घेऊन पेढे वगैरे प्रसाद देवीला चढो सिंहासन देवीला देवी देवीला सिंहासं श्रीखंडाचं सोडलं जातं देवीला दही दह्याची पूजा केली जाते दह्याची पूजा केली जाते द श्रिखंडाच सिंहासन दह्याची पूजा केली जाते आणि त्याच्यासाठी पुरणाचा देवीला नैवेद्य केला जातो आराधील तिथले जी लोक आहेत तेवढे ते जी यात्रा करणारे लोक प्रत्येकजण आपापल्याला लोकांना आपल्या आपलं य यजमान मिळण्यासाठी ते लोक प्रत्येकजण आपल्या तयारीत असतात आणि ते दे तुळजापूरच्या देवीच अक्कलकोट स्वामी समर्थाचं मंदिर जागृत झालेले आहे स्वामी समर्थची मंदिराची खूप माहिती झालेली आहे तिथं महाराजांनी अन्न छत्र मोठं आहे महाराजांकडं अनेक महाराष्ट्रातून कर्नाटक इकडून तिकडून खूप लांबलागून लोक येतात खूप गर्दी असते यात्रा असते तिथं लोकांची दरवेळेस च चैत्र कार्तिक एकादशीला यात्रा लो यात्रा तिथं आलेली असती आणि त्यांच्या इथं मग पालखी काढलेली असते पालखीत अनेक मुंबई पुणे नाशिक म महाड लांबून लांबून चहूकडून उस्मानाबाद मुंबई इकडून पालख्या आलेल्या असतात पालखी पायी पालखी सोहळा असतो पालखीचा तिथं प प्रत्येक रस्त्याने जेजुरीचं खंडोबाया खंडोबाराया पण तिथं पण खंडोबा असे ह्याच्यामध्ये आहे पायऱ्या ब सव्वाशे स सव्वाशे पायरी आहे खंडोबाला आणि तिथं भंडारा तिथं ते मंडप भंडारा उधळला जातो खंडोबाच्या मंदिरामध्ये येळकोट येळकोट कुं जय मल्लार म्हणून खंडोबाचे तिथं आहे आणि खंडोबाला बनाई खाली आहे बानाई खाली आहे आणि म्हाळसा वर आहे त्याच्यामुळं तिच्या आधी बानाईचे पाया पडले शि म्हाळसेच्या पाया पडला जात नाहीत हे नियम आहे आणि गाणगापूरला दत्त मंदिर आहे का कर्नाटकमध्ये आहे दत्त मंदिर आहे आणि तिथं फार हे आहे तिथं ज्या लोकांच्या अंगात वगैरे येतं व लोकाची बह करणी भानामती आहे त्या लोकांची तिथं के तिथं लोक येतात तिथं सेवा घालतात लोक तर कुणाची भूतबाधा कमी होते त्याच्यासाठी गाणगापूर हे स्थळ प्रेक्षिणीय आहे घ संगम घाट आहे तिथं संगमावर लोक दर्शनाला जातात लोकांच्या अंगातले भूत प्रेत कमी होऊन जातं अशा सगळ्यांची पण आहे हे आणि शेगावला गजानन महाराजचं एवढं स्वच्छता आहे एवढं मंदिर सुंदर आहे तिथले लोक अगदी मऊ बोलतात माऊली माऊलीशी बोलत नाही स्वच्छता टापटीप आहे तिथं आणि आपल्याला तिथं दिंडी वगैरे तिथं तिथली ती तिकडंची शेगावची दिंडी आपल्याकडे येते पंढरपूरला जायला येते आणि तिथं भक्तनिवास म्हणून आहे तिथं सगळं व्यवस्थितशीर आहे जेवायला खायला थोडक्या ह्याच्यामध्ये बचतमध्ये आपल्याला तिथे जेवायला खायला मिळतं आणि सोय खूप सुंदर केलेली आहे माहुरगडची रेणुका माता ती पण गडावरच आहे तिची पण आख्ययिक आहे माहुरगडावर देवी जाऊन बस सगळ्या देवी गडावरच जाऊन बसलेल्या आहेत हा माहुरगडची रेणुका तिच्यात नऊवारी साडी तिला लागते आनि तांबूल ती तर खाय विशिष्ट तिचं खाद्य म्हणजे तांबूल आहे पुरणाच्या पोळीचा नैवेद्य असतो तिला आणि नऊवारी साडी तिला लागते रेणुकाला आणि सप्तश्रृंगी देवी ही ही पण तिथं सापडलेली गुप्त सापडलेली एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला सापडलेली आहे ती पण गडावरचीच तिच्या पायऱ्या खूप लांब आहेत रोपे तिथं आहे आणि सगळी सोय आहे लोक दर्शन घेऊन खाली यायला अर्धा पाऊण तास लागतात तिथं पण गाणे बिणे सगळे होते तिथं दुकान हळदी कुंकवाचे दुकान आहेत तिथं प्रसाद वगैरे सगळा तिथं मिळतो रेणुकामा महालक्ष्मी कोल्हापूरची तिथं पण मोठं मंदिर आहे हेमाडपंथी देऊळ आय तिथं त्या मंदिरामध्ये प्रसाद मिळतात वेणी मिळते गजरा गजऱ्याची शेवंतीची वेणी तिला घालायला मिळते ती उभी म उभी मूर्ती आहे तिची आणि दागिने वगैरे खूप घालून सजलेली असते महालक्ष्मी आणि तिच्या इथं सगळं चांगलं तिथं कोल्हापुरी चप्पल प्रसिद्ध आहे महालक्ष्मीला वेणीचे फार महत्त्व आहे शिर्डीचे साईबाबा शिर्डीला पण साईबाबा आहेत साईबाबाची इथं पण स्वच्छता टापटिप मंदिरामध्ये आहे सोय आहे तिथं खायला वगैरे प्रसाद वगैरे छान मिळतो प्रसाद त्याच्यामुळं तिथं पण देवस्थान सगळे देवस्थानं प्रक्षे ध धार्मिक आणि बघण्यासारखे देवस्थानं आहेत त्या देवस्थानाला जाऊन आम्ही भेट दिलेली त्या भेटीने आम्हाला आनंद खूप मिळाला आहे आम्ही धर्मिक्स ठिकाणी गेलो आ आहे